हो पहिले आमचा एक स्वत चा आर्थिक व्यवसाय होता पहिले पहिले त्यांच्यामध्ये आमचा खूप लॉस झाला होता नफा झाला होता मग नंतर आम्ही त्यांची न्यूजमध्ये जाहिरात दिली सोशल मीडियावर त्यांची जाहिरात दिली ॲड केली बॅनर लावले पोस्टर लावले बॅनर पोस्टर इकडं तिकडं खूप शहरामध्ये इकडं तिकडं ॲड दिली तर मग आमचा व्यवसाय खूप म्हणजे चांगल्या प्र चांगल्या कार्याने चालला होता बघत बघत आमचा व्यवसाय असा वाढला ते गेला खूप मग आता शहरामध्ये आमचा सगळ्यात दो फर्स्ट नंबरला आमचा व्यवसाय गेलेला आहे आणि छोट्या छोट्या उद्योगांना आर्थिक शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी एकसुद्धा राज्य आपली राज्य शिबीर ठेवतेतच म्हणा तसं एका मोठ्या हॉलमध्ये सगळ्यांना जेवणगेवण देणे शिबीर आम्हाला एक सल्ला देतात की कसं आपण आपला व्यवसाय करायचा कसं वाढवायचा कसं लोकांची पण मदत झाली पाहिजे आपण काय केलं पाहिजे व्यवसायामदी कसं कसं प्रॉफिट करायचा आणि छोट्या छोट्या उद्योगांना पण कसं सांगायचं वगैरे चांगले चांगले प्रोडक्टस यूज करायचे असं त्यांनी सलाह दिली होती मग सगळ्यांनी जेवण क जेवणाची पण सोय तिथंच केलेली असते सगळ्यांसाठी छोट्या उद्योगांचे मोठ्या उद्योगांचे सेमच सगळ्यांना सेमच असते जेवण वगैरे सगळंच सेम असते तिथं मग अशाच प्रकारे ते शिबीर संपत तिथं हे खूप चांगलं काम करत आहे सरकार